मी रहा मी बांदा या शहरात राहतो आहे हे शहर एवढंपण मोठं नाही आहे तसं बघायला गेलं तर ग्रामीण भाग आहे तरी देखील इथे कॉरन्टाईनमध्ये पुरेशी लसीकरण आणि जे काही सुविधा होत्या त्या पुरेशा होत्या व्यवस्थित लोकांपर्यंत पुरवल्या गेल्या इथल्या सरकारी दवाखान्यात वगैरे पूर्ण लसीकरण वगैरे प्रत्येकाला व्यवस्थितरित्या भेटलं आहे पूर्ण पुरवठा इथे होत होता लसीकरणाचा तसेच बाहेरून येणाऱ्यांना कॉरन्टाईन केलं जात होतं तेचीपण सुविधा व्यवस्थितरित्या होत होती इथल्या शाळेमध्ये शाळेच्या रूममध्ये वगैरे तेंना कॉरन्टाईन केलं जात होतं तिथे त्यांना जेवणाची वगैरे सोय व्यवस्थितरित्या होत होती त्यामुळे संसाध संसाधनाच्या कमतरतेमुळे इथे परिसरात लोकावर कोणताही परिणाम झाला नाही प्रत्येकाला व्यवस्तितरित्या लसीकरण वगैरे झालेलं आहे